पुनर्वापर हा उपक्रम अतिशय स्तृत्य आहे बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या टाकाऊ असतात पण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण तयार करू शकतो उदाहरणामध्ये आपण कपड्याच्या खेळण्या वगैरे तयार करू शकतो प्लाॅस्टिकचा पुनरव प्लास्टिक तर पूर्ण आपण टाळलंच पाहिजे तर प्लाॅस्टिकचा विचारच आपण करायचा नाही प्लाॅस्टिक घरी आणायचं पण नाही त्याचा पुनर्वापरचा प्रयत्न पण करायचा नाही आता उदाहरणामध्ये कपड्याचं तुम्हाला सांगतो मी की आपले जुने कपडे असतात साड्या असतात त्या साड्यापासून तुम्ही छोट्या मुलाला दुपटे लंगोट हे तयार करू शकतो आपण घरातल्या घरात शिवून माझी आई मी ज्यावेळेस मला छोटे बाळ झाले त्यावेळेस दुपट्याचं त्यानं साड्या कॉटनच्या साड्या कॉटनच्या साड्याचं दुपटे बनवले लंगोट बनवले आणि त्याचा वापर आम्ही केला तर एक परत ते कपडे फाटल्यानंतर ते कपडे पुन्हा फर्शी पुसायसाठी आपण वापरू शकतो असा पुनर्वापर आपण त्याचा करू शकतो आणि निश्चितच या गोष्टीचं मुलांमध्ये आपण रुजविण्यासाठी खेळ घेतले पाहिजेत खेळण्यामधून त्यांना या गोष्टी आपण समजवून सांगितल्या पाहिजेत उदाहरणा स शिस पेन्शिल आहे की शिस पेन्शिल तुटली की मुलं काय करतात ती टाकून देतात पण टाकून न देता त्याला छिलून करून ती पुन्हा वापरावी पेनमधे शाई कशी भरायची त्याचे नोक कसे वापरायचे त्याचे लिहिण्याची पद्धत कशी पाहिजे ह्या गोष्टी जर मुलाला समजावून सांगितल्या तर मुलं निश्चितच त्या वस्तूंचा पुनर्वापर करतात